आपली तरुण पिढी म्हणजे आपली मुलं ती कशी वागतात किंवा त्यांच्यावर आपण काय संस्कार केलेत आपली हिंदू संस्कृती त्यावर आपण काय पहिल्यापासूनच लहानपणापासून आपण त्यांच्यावर संस्कार करतो म्हणजे काय सकाळी उठून आंघोळ करणे देवाला नमस्कार करणे त्यानंतर आप आई वडलांना मोठ्यांना नमस्कार करणे हे आपण त्यांना शिकवतोच म्हणजे आईवडिलांना मान देणे देवा देवासमोर मस्तक झुकवणे हे आपल्या हिंदू संस्कृतीतच आहे ना वेगवेगळे आपण सण साजरे करतो ते आहेतच आपण मुळातच केलं असेल किंवा आईवडीलच तसे वागत असतील तर मुलं करतातच जेव्हा संध्याकाळची वेळ होते संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला दिवा लावायचा दिव्याच्या पुढे बसून शुभंकरोती रामरक्षा मारुती स्तोत्र हे सगळं आपण लहानपणापासूनच मुलांना शिकवतो ना ते शिकवलेलं असेल तर मुलं कधीच ते म्हणजे ते संस्कार किंवा ती संस्कृती विसरत नाहीतच मुळातच विसरत नाहीत आणि तसं आपण करतोच आणि तसं मीही करतेच आणि तसेच संस्कार मी मुलांना दिले आहेत त्यामुळे आत्ता मुलांना सांगावं लागत नाही की संध्याकाळची वेळ झाली आहे देवाला नमस्कार करा आता मुलं मोठी आहेत आणि देवासमोर बसून किंवा जेव्हा जिथं असेल तिथे शुभंकरोती रामरक्षा मारुती स्तोत्र जे आहे ते म्हणा जे शिकवलं आहे ते म्हणून देवाचे पुढे मस्तक झुकवून आईवडिलांना नमस्कार करायचा हे आम्ही कर म्हणजे शिकवलेले असल्यामुळे मुलं करतातच ते संस्कार विसरतच नाहीत आणि आपण संस्कार द्यायलाच हवेत ना मुलांना मुलं आणि मुली ह्यांच्यात फरक न करता तसे करायला पाहिजेत ना संस्कार हां केलेच पाहिजेत त्यामुळे संस् तरुण पिढी आत्ता संस् करते की नाही संस्कृतीचं पालन ते करतेच आहे तरुण पिढी आईवडिलांकडे बघूनच आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्ती कशा वागतात आजी आजोबांशी कसं त्यां त्यांना मदत करतात किंवा त्यांची सेवा करतात हे बघतच असतात ना मग तशीच त्यांची पण हे असते आपण पण करायला हवं आहे ना आत्ता माझी मुलगीसुद्धा बाहेर असते पण फोन असतोच तिचा आई जेवलीस काय किंवा तिची आजीलासुद्धा ती फोन करते मधूनमधून तिला आठवण झाली म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा आपली म्हातारी मंडळी किंवा आजी आजोबा असतात त्यांना आठवणीने त्यांना विचारलं की बरं वाटतं की आपली नातवंडं आपल्याला विचारत आहेत आपली मुलं आपल्याला विचारत आहेत एक अनुभव असतो की आपल्याला विचारत आहेत की काय कसं आहे बरं आहे ना जेवलात काय खाल्लत काय तब्येत कशी आहे ही विचारपूस करणं महत्त्वाचं असतं आणि ते संस्कारावरच आधारित असतं कारण आईवडील मुळातच आपल्या आईवडिलांशी कसे वागतात त्याच्यावर अवलंबून असतं मुलं पण ते बघत असतात की आजी आजोबाशी आपल्या आईवडील कसे वागतात तिथंच ते संस्कार असतात ना त्यामुळे मुलं पण तशीच वागतात मी म्हणत नाही की एखादी मुलं अशी करत असतील पण आपण जर आता उत्तमरीत्या त्यांचं संगोपन केलेलं असेल तर त्यांचं त्यांचं चांगलंच होतं ते दुसऱ्यांबाबतीतही चांगले राहतात म्हणजे कोणाला मदत करावीशी वाटली जरी त्यांच्या नोकरीच्या इथेसुद्धा तर ती मदत करतात की असं नाही म्हणत की मी मदत का करू कारण त्यांनी बघितलेलं असतं आई आपली मदत करते एखाद्याला गरज आहे त्या वेळेला त्या गोष्टीची कामाची असू दे पैशाची असू दे कुठल्याच बाबतीत पण हे पण संस्कारच आहेत ना एखाद्याला मदतीला जाणं एखाद्याला पैशाची गरज ओळखून ती मदत करणं हे संस्कारच आहेत आपल्या सांस्कृतिक मूल्यांवरील पकड सैल होते असं नाही म्हणू शकत आपण त्याबाबत नाहीच होत मुळातच आईवडिलांचंच जर पकड घट्ट असेल तरं मुलं नाहीच करू शकत तसं मला तरी असंच वाटतं बाकी काय मुलांच्या कपड्यांबद्दल म्हणाल तर आता जरा कपड्यांचं जरा हे चालू आहे पण आपणच म म्हणजे मुलींना सांगितलं टिकली लावलीच पाहिजे आपल्या हिंदू धर्मात आहे लाल टिकली लावलीच हवी तर मी तसंच करते कुठे बाहेर जायचं असेल पहिली टिकली लाव कपाळाला गंध लाव कुंकू लाव टिकली नसेल तर कुंकू तरी लावच म्हणजे हिंदू धर्म आहे पुरुषांनीसुद्धा लावला पाहिजे टिळा आता माझ्या माझा नवरा लावतो रोजच्या रोज टिळा लावतो त्यांना पण आवडतं लावायला म्हणजे हिंदू धर्म काय आपलं सनातन धर्म आहे ना त्याच्यात आहेच ते संस्कृतीचं मग आपण कशाला आहे बाकी इतर लोक कसं करतात आपल्या संस्कृतीचं जतन तसं आपण करत नाही आहोत असं मला थोडा प्रकारानंच वाटतं कारण हल्ली जी कॉलेजला जाणारी पिढी आहे त्यांना वाटतं ही काय टिकली लावायची हा काय टिळा लावायचा असं वाटतं पण हे खरं म्हणजे एक त्याला एक आपली संस्कृती आहे आपण हिंदू धर्माचं प्रतीक आहे ते आणि ते आपण केलं पाहिजे असे मला वाटतं म्हणून हिंदू धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे आणि सनातन धर्म आहे आणि त्या त्या पिढ्यांना केलेलं ज्ञान किंवा त्या पिढ्यांवर केलेले जे संस्कार आहेत तरुण पिढीवर किंवा काही ते वाया जात नाहीत असं मला वाटतं